नमस्कार हां हॅलो एम एस ई बी का हां मला जरा माझी एक माहिती तुमच्यासमोर नोंद करायची होती तुमच्या रेकॉर्डला नोंद करायची होती हां काय झालं आहे माझा कोणता नंबर नुकताच बदललेला आहे आणि तुम बदललेल्या फोन नंबर ती माहिती तुमच्या अपडेटला जरा रेकॉर्डला नोंद करायची आहे त्यासाठी हा फोन केला आहे हो हो काल मी मागेच काल चौकशी केली होती तर त्यांनी सांगितलं की मला या नंबरला फोन करा म्हणून मी तुम्हाला इथे कॉल करतो आहे ठीक आहे कारण मला फोन नंबर जर अपडेट नाही केला तर मला पुढे प्रॉब्लेम्स होतील तुमचे मेसेज मला कळणार नाहीत त्याचबरोबर मला जर बिल पेड करायचा असेल तर त्यासाठी मला प्रॉपर नंबर तुमच्याकडे नोंद असणं गरजेचं आहे म्हणून मला नंबर आ तुमच्याकडे नोंद करायचा आहे नुकताच मी चेंज केलेला आहे तर माझा नंबर आहे नाईन एट सिक्स फायू टू झिरो ट्रिपल सेवन नाईन हां तर हा नंबर माझा तुम्ही तुमच्याकडे नोंद करून ठेवा आणखीन एक सर मला ॲक्चुअली माझं रेसिडेन्शियल ॲड्रेस तिथं थोडा चेंज झालेला आहे तर मला रेसिडेन्शियल ॲड्रेसची सुद्धा नोंद तुमच्या इथं करायची आहे हां हां मी चालला राहायला सातारामध्येच आम माझी जागा थोडीशी बदललेली आहे मी राहायला गेलेलो आहे सातारातल्या सोमवार पेठेमध्ये हां पहिल्यांदा आम्ही शुक्रवार पेठेमध्ये राहायचो पण आता आम्ही सोमवार पेठेत राहायला गेलेलो आहे येस येस कारण आम्ही तिथं आता राहतो आहे तिथं आता सोमवार पेठेत फुटका तलाव जिथं आहे तिथंच आमचं घर आहे तर त्या ठिकाणी आता मी राहायला गेलो तर त्याचा एक माझं मला काय ॲड्रेस द्यायचा आहे सोमवार पेठ फुटका तलावाजवळ सातारा तर कृपया हा आमचा ॲड्रेस थोडा नोंद करून ठेवा तुमच्याकडे रेकॉला ठेवा आणि बदललेला माझा जो का तुम्हाला नंबर आता सांगितलेला आहे तर तो तुमच्या रेकॉर्डाचं प्लीज नोंद करून ठेवा तुमच्या रेकॉर्डात नोंद केल्यानंतर मला पुढच्या गोष्टी सोप्या जातील मला सगळ्या तुमच्या ज्या गोष्टी आहेत तुमचे जे काय मेसेजेस असतील ते मला मा या नंबरला नक्की येतील मला काय पुढचे काही शंका असतील किंवा मी तुम्हाला माझ्या काय क्युरियज असतील मी तुम्हाला विचारल्यानंतर त्याची उत्तरं पण तुम्ही मला या नंबरला पाठवू शकाल म्हणून हा माझा नंबर कृपया तुमच्या मोबायलला नोंद असू द्यात तुमच्या रेकॉर्डला नोंद असूद्या येस सर येस सर नक्की ओके थँक्यू सर ओके वेलकम